मी एक महिन्याअगोदर सोनी कंपनीचे हेडफोन घेतले होते पण ते मला परवडले नाही कारण ते एका महिन्यातच खराब झाले माझा पैसा हा वाया गेला